रंगकाम करताना खरं तर मी स्वतः चित्र काढून सगळं रंगवत असते घरातले परवे उशीचे अभ्रे मी स्वतः पूर्वी रंगवायचे आता मी प्रा पाकिटं जे असतात प्रजेन पाकिटं ते स्वतः तयार करते त्याच्यावरून डिझाईन काढते आणि पेंटिंग करते पण रंगकाम करताना एवढं होतं की कुठे नाजूकशा ठिकाणी नाजूकशा ठिकाणी पेन्सिलचं हे होत नाही किंवा कलरचे पेन्सिल पोहोचू शकत नाही ते क कडा जो असतो प्रत्येक डिझाईनचा ते कडेपर्यंत व्यवस्थित रंग पोहोचायला पाहिजे हे थोड्याशा चुका होतात माझ्याकडून परंतु मी वेगवेगळ्या प्रकारचे बारीक ब्रश वापरते त्यात सुधारणा अजून करायचं झालं तर कोणाला तरी दाखवते मी ते एखादा तज्ज्ञ कोणी पेंटिंगमधला असेल किंवा शेजारी दुसऱ्यांना दाखवून कसं करायला हवं होतं इथे यात काय माझी चूक झाली आप स्वतः बराच वेळेस स्वतःच्या चुका हे आपल्याला स्वतः कळत नसतात आणि दुसऱ्यांना दाखवलं तर ते लगेच चुका त्या आपल्याला समजू शकतात आपल्याला सुधारणा होऊ शकते म्हणून दुसऱ्यांना दाखवते शेजाऱ्यांना माझं काय चुकलं इथे कसं असायला हवं होतं अजून असं विचारून माझी मी चुकीच्या दुरुस्त्या करते